मराठी भाषेचा आजकाल ऱ्हास होत चाललेला आहे तर ती जपण्यासाठी समाज माध्यमामध्ये किंवा समाजामध्ये वेगवेगळे प्रकारे प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी एक वेगवेगळे शिबिरं भरवणं किंवा मराठी स्नेहसंमेलन साहित्य संमेलन आहेत तर असे काही सामाजिक उपक्रमातून आपण मराठी भाषेचं संवर्धन आणि जपणूक करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होते त्याचबरोबर या प्र यामध्ये जर लोकांचा सहभाग लाभला तर हा प्रयत्न आणखी सुखकर होईल असं मला वाटतं तर यामध्ये लोकांना सहभागी करून घेण्यासाठी एक लोकल लेवलवर स्थानिक पातळीवर एक छोट्या छोट्या कार्यक्रमातून आपण मराठी भाषेतून वेगवेगळे उपक्रम प उपक्रम घेऊन त्यांना आपण मराठी भाषेचं प्रबोधन आणि जपणूक करू शकतो आणि छोट्या लेवलवर उपक्रम घेतल्यामुळं असा फायदा होईल की एक लोकांपर्यंत सहज सहज पोचणं आवश्यक होईल सहज पोचणं शक्य होईल तर मोठेमोठे कार्यक्रम तर घेतोच आहोच साहित्य संमेलन वगैरे तर आहेत पण स्थानिक पातळीवर छोटेसे कार्यक्रम घेऊन लोकांशी संवाद साधून आपण स्वतः मराठीमध्ये बोलून प्रत्येक ठिकाणी आपण भाषेचा थोडासा विस्तारही करू शकतो